हा गुड इव्हिनिंग सर हॉटेल आशीर्वाद अच्छा बोला ना सर कसला प्रोग्राम होता अच्छ अच्छा हा हा अच्छा झुणका भाकर चालीवी का हा चालेल ना सर दोनशे लोकांचा प्रोग्राम तर दोनशे ही क्वांटीटी फिक्स राहील का आपली की कमी जास्त होईल त्यात काही अच्छा अच्छा तसं असेल तुम्हाला थोडं सांगावं लागेल हे बघा दोनशे हे करायचंय बच्चेभी आहे तर त्यामध्ये साऊंड सिस्टीम विथ डेकोरेशन हॉलमध्ये करायचाय सर की हॉटेलच्या प्रिमायसेसमध्ये करायचंय की हॉल सेपरेट हॉल लागेल आपल्या गेस्टसाठी तर चालेल चालेल सेपरेट हॉलसाठी काही हरकत नाही विथ डेकोरेशन आणि एक किलोच्या केकसोबत आपल्याला एकशे पन्नास रुपये थाली लागेल सर ती हा एकशे पन्नास रुपये थाली आणि त्यामध्ये हा त्यामध्ये बघा झुणका भाकर ठेचा येईल सलाद येईल पूर्ण आणि त्यानंतर जेवणानंतर आईस्क्रिम येईल प्रत्येकाला एकेक म्हणजे रेडीमेड आपुन तुम्ही म्हणाल तर कोन किंवा एक दहा रुपये किंवा वीस रुपयेवाला कप देऊन देऊ फ्लेवर तुमची चॉईस राहील पिस्ता पाहिजे वॅनिला पाहिजे आणि एकशे पन्नास रुपये थाली येईल सर असं आहे आ हो चालेल ना कंपनीच्या नावाने जीएसटी बिल देऊन द्या ना काही हरकत नाही आणि कंपनीच्या नावाने जर बिल घेतलं ना तर त्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा टक्के डिस्काऊंटही भेटून जाईल जर सपोज आपण दहा टक्के जरी डिस्काऊंट घेतला तर आपल्याला एकशे पस्तीस एकशे तीस रुपये पकडा एकशे तीस रुपये फायनल रेट लागून जाईल सर त्यामध्ये बघा हॉलचं पण रेंट आलं डेकोरेशन पण आलं आणि एक किलो केक तुमच्या चॉईसनुसार आला ते सगळं आमच्याकडून हॉटेलकडून फ्री राहील असं आहे काही हे नाही सर आणि त्याची डेट वगैरे काय आहे सर बर्थडेची म्हणजे इवेंट कधी करायचा हा सहा जूनला करायचाय ना चालेल चालेल सर त्या हिशोबाने मी बुकिंग डेट लिहून घेतो आणि सर फक्त कन्फर्मेशनसाठी थोडं काही ॲडव्हान्स पाठवावा लागेल तर तेवढा ॲडव्हान्स तुम्ही ऑनलाईन करून द्याल की काय कसं इथे व्हिजीट करू याल चालेल चालेल क्यूआर पाठवून देईल सर तरी माझं सजेशन असं राहील की जेव्हा तुमचा चक्कर असला ना तेव्हा येऊन जाल क्यूआर पाठवून देतो दोनच हजार रुपये जमा करून द्या आणि इथे आपल्याकडे दोन हॉल ॲवेलेबल आहे ग्राउंड फ्लोअरला एक हॉल आहे एक फर्स्ट फ्लोअरला आहे तर तुम्हाला जो कन्व्हीनियंट किंवा तुम्हाला जो आवडेल त्या हिशोबाने आपण बुकिंग करून टाकू सर तर एकदा तुम्ही तुमचं हे होईल तर एकदा येऊन जाल सर चालेल ओके सर कधी कधी कधी येऊ सर कधीही येऊन जा भारत म्हणून माझं नाव इथे आल्यावर तुम्ही विचारलं भारत इथला मॅनेजरच आहे मी आशीर्वादचा तुम्ही भारत विचारलंत तुमच्या मला माझ्यापर्यंत आणून सोडेल मी दोन्ही दाखवून देईल सर कधीपण येऊन जा तुम्ही सर ट्वेंटीफोर अवर्स आपले चालेल चालेल चालेल सर चालेल चालेल चालेल उद्या सकाळी दहाला येऊन जा मी दाखवून देतो सर त्या हिशोबाने फायनल करून बुकिंग करून टाकू आणि तसं मी तुम्हाला दोन्ही हॉलचे फोटो आणि क्यूआर कोड पाठवून देतो सर हो हो चालेल सर थँक यू सो मच